हो मी रेडिओवरील बातम्या ऐकतो रेडिओवरती प्रसारभारती असेल किंवा धाराशिव आकाशवाणी केंद्रावरच्या बातम्या असतील किंवा मुंबई केंद्रावरून प्रक्षेपित होणाऱ्या दिल्ली केंद्रावरून प्रक्षेपित होणाऱ्या बातम्या सुद्धा मी ऐकतो त्यामध्ये राजकीय बातम्या करमणुकीच्या बातम्या क्रीडाक्षेत्राशी निगडित बाग बातम्या आर्थिक क्षेत्राशी निगडित बातम्या मला ऐकाव्याशा वाटतात या बातम्यांमधून नवीन माहिती कळते चालू घडामोडींचा आढावा आपल्याला त्यामधून कळतो नवीन कुठल्या गोष्टी आजूबाजूला जगामध्ये घडत आहेत याची सगळी माहिती आपल्याला या रेडिओवरच्या बातम्यांवरून आणि त्या चॅनलवरून मिळते आणि त्यामुळं मला या बातम्या ऐकाव्या वाटतात